हॅलो नमस्कार हो हो

हा बोला ना हो आहे हा आहे आहे

अच्छा हां दरवर्षी आपण पंधरा ऑगस्टला सत्त्यनारायणाची पूजा ठेवतो स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि मग सगळे कॉलनीतले लोक ए एकत्र येतात आणि म्हणजे ज्या कपल्सला बसायचं असेल तर त्यांनी एक्स्ट्रा वर्गणी भरून मग पूजेसाठी बसायचं तुम्ही नवीन असाल तर तुम्ही पण एक्स्ट्रा फी भरून बसू शकता पूजेसाठी असं आणि नंतर महिलांसाठी हळदीकुंकू असतो आणि सगळ्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये भाग घ्यायचं असतो पुन्हा जेवणाचं जेवणाचा कार्यक्रम असतोच म्हणजे जेवण बाहेरूनच मागवतो पण मग सगळ्यांनी एकत्र जेवणाचं वगैरे हे करायचं आणि संध्याकाळी मुलांसाठी गेम्स वगैरे असतात आणि गॅ गॅदरिंगचा पण कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये कपल डान्स वगैरे सगळं आपण घेतो हां हो हो आपले ओळखीचे कोणी नातेवाईक वगैरे असेल त्यांना बोलवलं तरी चालतं असं काही नाही हा नाही नाही फी नाही आकारली जात जेवण्यासाठी पण त्यांना तुम्ही बोलवू शकता आता आपण हां पर फॅमिली आपण थ्री थाऊजंड काढलेले आहेत हां आणि आता आपल्या कॉलनीमध्ये थर्टी फॅमिलीज आहेत ना हां तर मग त्यानुसार आपण कॅल्क्युलेट करून हे करायचं पूजेचं नियोजन करायचं हां हां मग तसं आपण ठराव मीटिंगमध्ये करूया कारण अजून अशी तरी काय त्या संदर्भात मिटिंग झालेली नाही आहे हां ओके काय करूया म्हणजे उद्या तुम्हाला वेळ आहे ना हां मग उद्या आपण मीटिंग ठेवूया त्याला या तुम्ही ओके ओके ओके चला बाय